हो या ना आतमध्ये या ठीक आहे आणखी बोला काय कुठला डान्स शिकायचा आहे अच्छा ठीक आहे आणखी लावणीचे पूर्ण कोर्स होईपर्यंत शिकायचं आहे की फक्त काही गॅदरिंग वगैरेसाठी फक्त एकाच साँगवर शिकायचं आहे म्हणजे एकाच साँगवर शिकायचं आहे ना म्हणजे तुला पूर्ण क्लास लावायचा आहे की फक्त गॅदरिंग ठीक आहे मग त्याच्यासाठी फक्त पाचशे रुपये

टायमिंग कुठला पाहिजे तसे माझ्याकडे सकाळी सातपासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत प्रत्येक टायमिंग ॲवेलेबल आहे तुला कुठली बॅच पाहिजे ते सांग बरं तू एकटीच आहे की आणखी कोणी आहे ग्रुपमध्ये आहेत मग पूर्ण ग्रुपच लावणार आहे का कारण मला एकटीला घेणं नाही परवडत ना मग ठीक आहे मग तुम्हाला जो टाईम सुटेबल होईल तो मला सांगून द्या मग त्यानुसार मी तुम्हाला सांगते की मग ठीक आहे मग तीन ते चार होईल का ठीक आहे लावणीच शिकायची आहे ना फक्त काय म्हटलं हो हो मुलांची आणि मुलींची बॅच वेगळीवेगळी राहते आणि तर तू म्हणत आहे की त्यामध्ये मिक्स डान्स आहे तर लावणीच आहे का पूर्ण की आणखी कुठला डान्स मिक्स आहे बरं ठीक आहे गरबा वगैरे नाही पाहिजे ना

दुपारी तीन ते चारच्या बॅचमध्ये येऊन जा